आमच्या राज्यातील महाराष्ट्रमध्ये सर्वांत श्रेष्ठ मनोरंजन सिटी मुंबई आणि तीती फिल्म सिटी खूप फार मोठी आहे आणि त्यांचे कलाकार येणारे सर्वश्रेष्ठ आहे आणि कोणाला पण ज्यांना ऑडिशन द्यायला डान्स वगैरे जे काही पण आहे ते ते फक्त मुंबईलाच होते आणि कुठेच नाही सर्वात मोठी मुंबई सिटी आहे महाराष्ट्रामधील राज्यातील